चोवीस तेवीस तीस एकतीस अठ्ठावीस पंचवीस एकोणतीस सत्तावीस बावीस सव्वीस वीस एकोणीस एकवीस सतरा पंधरा अठरा सोळा तेरा चौदा

बारा

दहा नऊ अकरा

तीन दोन सहा

एक्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी सत्तर पासष्ट पंचावन्न चव्वेचाळीस त्रेचाळीस पस्तीस चाळीस